महाराष्ट्रात वजन वाढवण्याचे अनेक प्रकार आहेत पण मी जसं की नांदेड शहरात राहतो की नांदेडमधील काही महत्त्वाचे जे वजन वाढवण्याचे उपाय मला माहिती आहेत ते मी सांगतो महाराष्ट्रातील नांदेड ह्या शहरात वजन वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसाठी काही लोकप्रिय घरगुती उपाय आहेत जसे की केळी आणि दूध खा खाता येते हा केळी आणि दूध हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज भरपूर असतात तर दुधामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असतात आता त्यासाठी काय करता येईल रोज सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास दुधासोबत दोन तीन केळी खावी केळीचे शेक बनवूनही पिऊ शकतो दुसरा पर्याय अजून एक असा आहे की शेंगदाणे आणि गूळ शेंगदाणे हे प्रथिने आणि निरोगी चरबीचा उत्तम स्त्रोत आहे तर गूळ ऊर्जा देतो भाजलेले शेंगदाणे आणि गूळ एकत्र खावे याचे लाडू बनवूनही खाल्ले जातात सुकामेवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकतो भात आणि तूप आहे भात आणि तूप हे एक महत्त्वाचे स्त्रोत आहे वजन वाढवण्यासाठी जे की खूप लोकप्रिय असं उपयोगी आहे बटाटा आहे बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतात तर उपाय असा आहे की त्यावरती उकडलेले भाजलेले किंवा भाजीच्या स्वरूपात बटाट्याचे आपण सेवन करू शकतो डाळी आणि कडधान्य आहे डाळी आणि कडधान्यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात सत्यतः कोणत्याही घरगुती उपाय लगेच परिणाम दाखवत नाही वजन वाढवण्यासाठी सातत्य आणि नियमितता आवश्यक असते तर हे हे अशा प्रकार व्यायाम हे एक असा प्रकार उपाय आहे की त्यातूनही आपण एक उपाय करू शकतो वजन वाढवण्यासाठी हे उपाय नांदेडमधील स्थानिक लोकांमध्ये प्रचलित आहेत जे की मी आत्ता सांगितली आणि पारंपरिक भारतीय आहारात त्यांचा समावेश आहे